मला माझ्या शहरामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय आणि शॉपिंग करायला खूप जास्त आवडते कारण इलेक्ट्रिक सप्लाय याच्यासाठी आवडते कारण आमच्या शहरामध्ये कधी कधीच इल्लेक्ट्रिसिटी म्हणजे जात नाही जात नाही म्हणजे जे लोडशेडिंग होत असते गावामध्ये ते आमच्या शहरामध्ये होत नसते असं म्हणजे खूप फार कमी अशा वेळेवरती ते जे इलेक्ट्रिक सप्लाय जे आहे ते लोडशेडिंग होश होत असते दादा त्यामुळे मला इलेक्ट्रिक सप्लाय माझ्या शहरामधला खूप जास्त आवडतो कारण कोणत्याही वेळेस आपण कधीपण टी व्ही बघू शकतं फॅन लावू शकतो आपलं जी कपडे आहेत ते आयरन करू शकतो किंवा जर मला हेअर ड्रायर वापरायचा आहे ते मी यूज करू शकते कोणत्याही वेळेस म्हणजे ते दिवसा असो किंवा रात्री असो आमच्या शहरामध्ये लोडशेडिंगचा हा प्रॉब्लेम येत नाही सहसा त्यामुळे माझ्या शहरामध्ये मला लोडशेडिंगचा जे जे इलेक्ट्रिक सप्लाय आहे ते मला खूप जास्त आवडते आणि शॉपिंग करायला माझ्या शहरामध्ये मला खूप जास्त आवडते कारण माझ्या शहरामध्ये एक प्लेस एक ठिकाण जे असं आहे जिथे तुम्ही सात दिवसातून कधीपण चालले जा पण तिथे तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला त्याच वेळेला म्हणजे त्या ठिकाणी ते जे जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला भेटून जाईल तर मला शॉपिंग करायला माझ्या शहरामध्ये खूप जास्त आवडते मला माझ्या आवडती वे आवडती वस्तू जी आहे ते तिथे भेटून जातं म्हणजे मला म्हणजे असं काही शहरामध्ये असं असतं की तुम्ही जर या गावाच्या बाहर जा बाहेर जाणार तर तेव्हाच तुम्हाला ती वस्तू तुम्हाला तिथे भेटेल पण माझ्या शहरामध्ये असं काहीच नाही आहे माझं जे प्लेस आहे जिथे मी राहते तिथे म्हणजे ज्या ठिकाणी जे बाजार भरतो त्या ठिकाणी तुम्हाला जे हवे ते गोष्ट ते तुम्हाला भेटून जाईल तिथे त्यामुळे माझ्या शहरामध्ये मला इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि शॉपिंग करायला फार जास्त आवडतं